हॅलो हां हॅलो मी देशपांडे बोलते मिसेस देशपांडे आमच्या इकडे खंडू आहे एक कुत्रा आहे हां तो जेवण करून नाही राहिलेला आहे त्या संदर्भात तुम्हाला भेटायचं होतं

तो असं म्हणजे स याच्यातनं आलेला आहे म्हणजे एका शेतातनं आलेला आहे त्यामुळे असं हे नाही आहे तो कुठला विकत घेतलेला नाही आम्ही नाही नाही हो देशी त्याचं वय असेल एक आठ एक वर्षाचा असावा तो ते जेवण करून नाही राहिला उन्हामुळे की काय तसे तर काळजी तर घेतो पण जेवण नीट नाही करत आहे नाही रेग्युलर जे आहे व त्याचं जेवण तेच देतो आहे आम्ही त्याला बाकीचं व्य सगळं व्यवस्थित आहे कदाचित हे लहान मुलं येणारे यांनी काही गोड वगैरे खायला दिलं असेल म्हणून काही त्याचं हे तंत्र बिघडलं असेल का नाही नाही बाकी काहीच नाही त्याला त्रास

हो आम्ही जरा गावात नसल्यामुळे तो असं ठराविक जागेत नव्हता काल हो हो

नाही आम्ही गा चालेल चालेल गावातच आहोत त्यामुळे तुम्हाला ॲड्रेस आणि हे कळवून देतो या तुम्ही तपासायला येऊन जा तुमच्या ठीक आहे तुम्ही लिहून द्या आम्ही आणून घेईल

ठीक आहे ठीक आहे काय हरकत ना बरं बरं काय हरकत नाही

हो दिलं होतं एकदा दिलं होतं त्याला ठीक आहे ठीक आहे चालेल ठीक आहे ओके हो हो चालेल चालेल चालेल ठीक आहे थँक्यू